तुमचे आवडते धावण्याचा मार्ग म्हटला तर मॉर्निंग वॉक करायला आपण गार्डनमध्ये वगैरे जातो ग्राउंडमध्ये वगैरे जातो तर त्या ग्राउंडमध्ये सर्कर राऊंडमध्ये आपण त्यामध्ये शूज वगैरे घालून धावू शकतो सं स्पोर्ट शूज वगैरे आणि धावायला आपण त्यामध्ये म्हटलं तर आपल्यासोबत भाऊ वगैरे असेल मोठा भाऊ दादा वगैरे त्यांनसोबत जाऊ शकतो किंवा आपल्यासोबत मित्रमंडळी वगैरे असेल फ्रेंड सर्कल त्यांच्यासोबत आपण जाऊ शकतो रोज रेगुलर धावू शकतो आपण धावणं म्हटलं म्हणजे त्यामध्ये एक्सरसाईज वगैरे धावल्याने आपलं स्टॅमिना वगैरे वाढते सर्व नि सकाळेए मॉर्निंगलामध्ये मॉर्निंग वॉकसोबत धावलं वगैरे रनिंग म्हटलं तर सर्व हातपाय वगैरे मोकळे होतात फ्री हू सारखालं वाटते आपल्याला आणि आपला वातावरण छान असतं त्यामुळे रनिंग सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक करायला जायला चांगले एकटेचमध्ये त्यामध्ये एकटे पण जाऊ शकता तुम्ही आणि तुमच्या भावाला वगैरे घेऊन जाऊ शकता पण दररोज रेली दररोज डेली जाणं आवश्यक आहे धावायला